नृत्य म्हणजेच डान्स नाच मला तर लहानपणापासूनच डान्सची खूप आवड नृत्य म्हटलं की चालूच बाबा गाणं कुठलंही लागू दे आपण त्यात थिरकायला चालूच होते आणि हे प्रत्येकाचंच असतं गाणं एकदा लागलं की प्रत्येकाची पाय हात आपोआप थिरकायला लागतात तर कोणालाच कोण असं नाही आहे की ज्याला डान्स आवडत नसेल हां आहे तसे पण त्यांना असं वराती डान्स वगैरे आवडते पण थोडा असा नॉर्मल थोडा तरी सगळ्यांना आवडतोच कारण हा खूप सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर करतो म्हण कितीही टेन्शनमध्ये असू तर त्यातून थोडंसं बाहेर काढण्याचा प्रयत्न म्हणजे नृत्य तर लहानपनापासूनच मला आवड आहे नृत्याची आणि तसंही रोजच्या जीवनात खूप काही घडत असतं काही खूप साऱ्या परिस्थितींना आपल्याला सामोरं जावं लागत असतं सांगता येत नाही की बाबा ती परिस्थिती कशी असेल त्याचा परिणाम काय असेल वाईट असेल की चांगला असेल आपण खूप आनंदी पण असतो आणि तेवढेच दु खीपण असतो आणि रोजच्या जीवनात म्हटलं तर वेगवेगळं परिस्थितीना सामोरे गेलं की थोडा तर परिणाम आपल्या मनावर होतोच रोज कामावरून दमून आल्यावर ती थोडीशी जी थकवा असतो तो दूर करण्यासाठी एकतर आपण गाणं ऐकतो का आपला आवडती गोष्ट करतो किंवा डान्स करतो तसं माझं आवडतं काम म्हणजे नृत्य मला कितीही कंटाळ येऊ दे कितीही राग येऊ दे कोणाचा कितीही दु खी होऊ दे थोडंसं ते गाणं लावलं थोडंसं मनातून असं खूप छान वाटायला लागतं आणि मग आपोआप थोडंसं काय होईना थिरकलं की मनाला शांती भेटते लहानपणापासूनच वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स करायला वेगवेगळ्या नृत्यकला शिकायला मला खूप आवडतं जसं की कथ्थक जर मला येत नसलं तरी मला करायला खूप आवडतं सेकंड मग लावणी लावणीला कोण विसरू शकते लावणी तर झालीच पाहिजे बाबा आणि सगळ्यात फेमस म्हणजे वराती डान्स गाणं कुठलंही लागू दे कसंही लागू दे आपल्याला येऊ दे अगर नाही येऊ दे जे होईल ते होईल म्हणायचं जे मनातून येईल ते करायचं नुसतं आपल्या म्युझिकवर धाक धाक धाक चालूचं तर असं हे नृत्य आपण एखादी गोष्ट करतो त्याची परिणाम आपल्याला तर भेटतातच अशा वेळी त्यातून जर बाहेर पडायचं म्हटलं तर माझ्यासाठी आहे नृत्य थोडासा वेळ त्याला दिला की एक अशी सकारात्मक ऊर्जा मला भेटते ती सगळी गोष्ट मागे सारून पुढे जाण्याची अशी नवीन ऊर्जा मनात निर्माण होते एखादी संधी जरी माझ्या हातून चुकून गेली असेल मी नाही एखादी गोष्ट अचिव करू शकले असेल पण ज्यावेळेस मी ह्या माझी आवडती गोष्ट ही माझी करते त्यावेळेस असं वाटतं की ठीक आहे मी नाही मी पू करू शकेन मी पुन्हा करेन मी परत करेन तर असं हे नृत्य माझ्या मनातील भावना बदलण्यासाठी मला खूप मदत करतं मनातल्याही गोष्टी चाललेल्या असतात तर अशा वेळी नृत्यामुळे मला एक सकारात्मक ऊर्जा भेटते एकेकदा डोक्यात एवढा कल्लोळ चाललेला असतो की बाबा समजत नसते की करू काय हे करायचं ते करायचं की काय करायचं अशावेळेस थोडंसं मन शांत करावं लागतं आणि ते मन शांत करायचं म्हटलं तर आपल्याला आपली आवडती वस्तू वस्तू तिच्याशी थोडी वापरावी लागेल जसं की एकेकांना फोन वापरायला आवडते की बाब फोन थोडा वेळ वापरला की ते शांत होतात तसं मला आवडतं डान्स करायला आणि एकेकांना गाणी ऐकायला गाणी ऐकलं की सुद्धा मन असं समाधान शांत होतं पण मी गाणी ऐकायचं जरी म्हटलं तरी माझे हात पाय आपोआप हलायला लागतात सो माझ्यासाठी नृत्य हाच बेस्ट ऑप्शन आहे सो माझ्या जीवनावर तर नृत्यामुळे खूप सकारात्मक परिणाम होतात वेगवेगळ्या परिस्थितींमधून गोष्टींमधून जर बाहेर पडायचं म्हटलं तर माझ्यासाठी एकदम चांगला उपाय जर कोणता असेल तर नृत्य मनाचे पूर्ण ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं एका वेगळ्याच दुनियेत जाऊन जगल्यासारखं वाटतं ना कोणाचं टेन्शन ना काही ना काही बाबा गाणं वाजते आहे कर चालू कुणाचं टेन्शन नाही काय नाही सो नृत्य